राज्यभरामध्ये असे चार पाच काही धर्म आहेत त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध या धर्मामध्ये सर्वात जास्त हिंदू धर्माला महत्त्व दिले जास् जाते हिंदू धर्मामध्ये असे काही शुरवीर होते त्यांनी देशा म्हणजे पूर्ण राज्यासाठी खूप काही करून गेलेले आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण राज्यभरात त्यांचे किल्ले त्यांची पूर्ण राज्यवट बांधून ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये हनुमान हनुमानांचं पूर्ण चारित्र हे अकल राज राज्यामध्ये घडलेलं आहे राज्यामध्ये हिंदू धर्माला सर्वात जास्त महत्त्व दिल्याबद्दल अकल त्या देवांची मंदिरे ही सर्वात जास्त हिंदू धर्मामध्ये आहेत आणि राज्यभरात पण तुम्हाला बघायला भेटल राज्यभरामध्ये तुम्हाला हे ख्रिश्चन बौद्ध इस्लाम म्हणजे मुस्लिम ह्यांच्या की नाही क कमीत कमी जनता भेटेल तुम्हाला अजून द हिंदू धर्मामध्ये अशे काही म्हणजे दे त्यांना देवासमान मानले जाते काही जण ह्याला बौद्ध हे जण जण